हा बोल हा हो माहिती आहे ना माहिती आहे ना हा हो बिनधास्त बोल रे मोकलीक सांग मी तयार नाही होत हा हा हा आणि पैसे काय आणि किती वाजता निघायचं आहे

हा हा चालत आहे अजून काय म्हणते टेम्पल खूपच मोठं असेल ना हो आणि ते टेम्पल खूप मोठं असेल ना ठीक आहे मी पहिल्यांदाच आली मस्त असेल तिथे गार्डन आहे की नाही आहे गार्डन आहे की नाही हा ओके झुले वगैरे आहे ना झुले हा तेच म्हटलं तर ते आपण एन्जॉय केला पाहिजे चांगला मध्येच कोणी पचका नाही केला पाहिजे यार

हो ते आहे म्हणा पण कोणी पचका नाही केला पाहिजे हा तेच म्हटलं कारण मागच्या वेळेस झाला होता हा वो भी है बोलना चला मग भेटू आपण हो हो ठीक आहे निघू हा